आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक आपल्याला हस्तकला किंवा कला हे बघण्यात येते जसं की कुंभार मडकी घडवतो या मडक्यांवरती किंवा पणत्यांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या फुलदाणीवरती सुंदर सुबक असं सुंदर चित्र काढलेलं असतं आणि त्याचे वेगवेगळ्या देशामध्ये सदा आयात आणि निर्यात होत असते त्यानंतर आपण राजस्थानी पेंटिंग बघितली असेल त्याच्यावर राजस्थानी लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने पेंटिंग्स बनवलेले असतात पाण्याला जाणारी स्त्री किंवा निसर्ग चित्र किंवा मग खूप मोठं वाळवंट त्याच्यात उंटं जाणारा असं वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आपल्याला बघायला मिळतात ते कापडावर पण रेखाटलेले असतात आणि अशामध्ये अशामुळे आपल्याला वेगवेगळ्या सांस्कृतिक जिथे सांस्कृतिक राज्यांचं दर्शन व्हायलं दर्शन होतं त्यानंतर आपल्याला पैठणी बघता येईल जे की आपल्याला येवला या ठिकाणी बघायला मिळते पैठणी पण बनवणं ही एक कला आहे कारण ही कला महाराष्ट्राची पैठणी ही खूप प्रसिद्ध आहे आणि ती खूप वेगवेगळ्या देशांमध्ये पण पाठवली जाते आणि प साडी हे सुद्धा एक भारतीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे तर ही पैठणी बनवताना सुद्धा कारागीर प्रयत्नांची शिकस्त लावतात ह्या पैठणीचा दर आठ हजारापासून ते पस्तीस हजारापर्यंत आहे खूप खूप महाग पैठण्या विकल्या जातात ही पण एक कलाच आहे त्यानंतर आपण पेंटिंग्समध्ये बघू शकतो की काही काही लोक खूप सुंदर पेंटिंग करतात हस्तकला ही खूप हातातच असावी लागते त्यानंतर राजस्थानी मेहंदी ही आपण बघतो ही पण एक कलाच आहे हाताने मेहंदी काढतात आणि ही या म मेहंदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं चित्र केलेले असतात जसं की दुल्हा दुलहन त्यानंतर वेगवेगळे प्रकारचे सण त्याची पण चित्रण केलेलं असतं आणि हे सगळं हातावर त्यांनी जे केलेलं आहे त्याचे वेगवेगळे फोटोज हे बाहेर पण पाठवले जातात आणि इथे प्रत्येक विवाहप्रसंगी ते काढले जातात त्यामुळे ती पण मेहंदी खूप प्रसिद्ध आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्लास्टिकच्या वस्तूंचं पण प्रदर्शन ब हे के केलं जातं आणि त्याचं पण एक्झिबिशन असतं